प्रत्येकाला आपल्या फॅमिलीसोबत प्रवास करायला आवडतो तसंच मला पण माझ्या कुटुंबासोबत प्रवास करायला आवडतो म्हणजे मी माझ्या आई बाबांसोबत गेली ना की मला हवी तेवढी मजा करता येते म्हणजे माझे आई बाबा असे मला फ्रीली वागवतात त्यामुळे मला मस्त वाटतं आणि कझिनसोबत जर म्हणायला गेलं ना तर खूप जास्त मजा येते म्हणजे भावंडं भावंडं मिळून जायचं एका जनरेशनचं आणि मग खूप धमाल करायची कारण एका वयाची माणसं जर एकत्र आली ना तर त्यांचे विचार जुळतात त्यांची आवड जुळती जितकी आवड जुळते तितकी जास्त मजा पण करता येते त्याच्यामुळे आपल्या भावंडांसोबत जायला जी मजा आहे ना ती इतर कोणासोबत नाही आणि माझी एक बॅस्ट फ्रेंड पण आहे जिच्यासोबत मला फिरायला जाम आवडतं पण मला कधी असं फिरायला मिळालं नाही कारण तिच्या घरातले पाठवायला बघत नाहीत पण ह्या जी ही जी तीन माणसं आहेत ना माझे आई बाबा त्याच्यानंतर माझी भावंडं आणि माझे फ्रेंड्स ह्यांच्यासोबत जर मी सेपरेट सेपरेटली फिरायला गेली ना तर खूप मजा येते कारण आई बाबांसोबत गेली की मला हवं ते मिळतं काहीच मेहनत न करता भावंडांसोबत गेली की आमचे ऑलरेडी विचार जुळतात त्याच्यामुळे आम्ही जे काही करतो त्याच्यात मजाच येते आणि फ्रेंड्ससोबत गेली की काही विचारायलात नको मग तर धिंगाणाच असतो काय सांगू कसलं भारी वाटतं हां मस्तच